ट्रेकिंग करणे हा माझा छंद असून त्याला मी अगदी मनापासून जोपासते आर्थिक आणि वेळेच्या प्लॅणिंगनुसार मी हे सगळं ट्रेकिंगचं प्लाणिंग करते त्यानुसारच माझे मित्रमंडळी मला भरपूर वेळा ट्रेकिंग्जमध्ये मदत करतात मला विशेषत मेळघाट मेळघाटमधील चिखलदरा तेथील आदिवासी जीवन जाणून घेण्यासाठी ट्रेकिंग करण्याचा आनंद द्विगुणित होतो जेव्हा मला ट्रेकिंग क करायचं असते त्यावेळेच मी साधन आणि पैसे याचं नियोजन व्यवस्थितपणे करून माझ्या कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा मी मिळवून घेते बऱ्याचदा माझे मित्र माझ्यासोबतही ट्रेकिंगला येतात मेळघाट हा माझा आव डीचा विषय तिथेच मी विशेष ट्रेकिंगला भरपूरदा गेलेले आहे त्या ट्रेकिंगमध्ये मला मिळणारा आनंद हा जगावेगळा असतो जो कशातही मोजता येत नाही जो पैशांनी विकत घेता येत नाही जो अगदी मौल्यवान असतो ट्रेकिंगमध्ये मला मिळणारा आनंद हा अगदी विशेष असून जेव्हा मी ट्रेकिंग करते तेव्हा मला माझ्या मित्रमंडळींची साथ लाभते जेव्हा ट्रेकिंग करायची असते तेव्हा माझ्याकडे असणारे वेळ मी अगदी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चालणे किंवा कमीत कमीत वेळात जास्तीत जास्त साईट्स एक्सप्लोअर करणे त्या व् साईट्सला जाऊन तेथील लोकांच्या भेटी घेणे तेथील लोक लोकांचे जीवन समजावून घेणे तेथील लोकांमध्ये मिसळणे अ इत्यादी अनेक गोष्टींचा मी आस्वाद घेत असते आहे जेव्हा मी ट्रेकिंग करते तेव्हा माझे मित्रमंडळी मला विविध ठिकाणे सुचवतात आणि तसेच व त्यांच्या अवतीभवती असणारे ठिकाणंही मी ट्रेकिंगसाठी निवडते ट्रेकिंग करताना मला मिळ मिळणारा आनंद हा कुठेही न मिळणाऱ्या आनंदाइतका मोठा आहे जो कुठेही मला वाटता येत नाही परंतु ट्रेकिंगमधून मिळणारा आनंद हा द्विगुणितच असतो ट्रेकिंग हा माझ्या आयुष्यातला अगदी मौल्यवान हिस्सा आहे जो मी नेहमी करून जोपासते जो माझा छंद आहे आणि जो मी नेहमी जोपासते जो मला नेहमी जोपासायला आवडतेही